एका मोठ्या चाहता वर्गाला आकर्षित करणारं राज्यातील प्रमुख क्रीडा संघ म्हणजे क्रिक्रेट आहे क्रिकेट हे उपक्रम आपण तयार करू शकतो तो म्हणजे आपण कोणत्याही व्यक्तीला आपण क्रिकेटसाठी प्रभावित करू शकतो क्रिक क्रिकेट हा वर्ल्ड गेम झालेला आहे आता म्हणजे जो कोणी क्रिकेट लवर झालेला आहे क्रिकेट खेळायला कोणी पण सहजपणे राजी होतो आणि त्यामध्ये महेंद्र धोनी आणि आपलं विराट कोहली असल्यामुळे कोणीही क्रिकेटला नाही म्हणत नाही